विवाह प्रथा या खूपच सविस्तरपणे पाळल्या जातात कारण पारंपरिक पद्धतीने हे विवाह होत असतात विवाह ठरल्यापासून ते विवाह होईपर्यंत खूप असे संस्कार केले जातात आणि त्यानुसार त्या प्रथा पाळल्या जातात विवाह ठरला की साखरपुडा आला साखरपुडा झाला की हळदी हळद आली हळद झालं की सेमंती आली सेमंती झाल्यानंतर लग्न जेव्हा ठरले लग्न जेव्हा लावलं जातं त्याही दोन पद्धतीनं केलं जातं एक लग्न लागल्यानंतर सर्व सर्व विधी करणे किंवा लग्नाच्या आधी विधी करणे ह्या विधी करत असताना लग्नाच्या आदिवके विधी झालेत तर लोकं फक्त लग्न लग्न लग्नामध्ये अक्षता टाकण्यासाठी येतात आणि अक्षता पडले की लगेच तर जाण्यासाठी त्यांच्या सोयीसाठी ह्या विधीचा वा असा वापर करण्याची पद्धत निघाली आहे